पहिले जे मानव स्वतःच्या हाताने बनवत होते त्याच्यापेक्षा तुलनेत तर डिजिटल हे खूप चांगले आहे आणि कमी वेळात फिनिशिंग आणि चांगली आणि कमी पैशात लवकरात लवकर त्याचं काम होतं त्यामुळे मा आपण जे मानवी पहिले बनवत होते त्याच्या कलाकृतीला खूप वेळ लागते आणि वेळही लागतो आणि पैसे मेहनतही खूप लागते त्यामुळे डिजिटलनी बनवलेले कुठले कलाकृती म्हणा की पेंटिंग म्हणा हे ल चांगलं आणि स्वस्तात मस्त आहे